छायाचित्रांबद्दल बोलायचं ठरलं तर छायाचित्रं ही मला माझ्या शिक्षकांनी दाखवलेली छायाचित्रं तेव्हा ती मला दाखवलेली त्या छायाचित्राब बद्दल बोलायचं ठरलं तर ती छायचित्रं एकदम प्रसन्न करणारी होती ती माझ्या डोळ्यात अजून पण आहेत तर ती एकदम शांत करते मला अशी छायाचित्रं होती त्या छायाचित्रल बद्दल बोलायचं ठरलं तर ती छायाचित्रं अशी होती की ती छायाचित्रं नैसर्गिक होती डोंगराअलीकडे सूर्य मावळताना दिसत होता या नदीचा वहाव नदीचा प्रवाह होता आणि ती नैसर्गिक छायाचित्रं होती पक्षींचा कलक पक्षींचा थवा होता आणि खूप सारे ढग होते आणि खूप प्रसन्न करणारे ती छायाचित्रं होती ती माझ्या डोळ्यात अजूनही आहे आणि ती छायाचित्रं अजूनही मला आठवते त्या छायाचित्राबद्दल ही माझे वर्णन होते आणि ही माझी छायाचित्रं मी जी बघितलेली अशी हे छायाचित्र होते ही माझी नम्र विनंती आहे